माझ्या घराजवळ एक दादा आहे तो खान छान प्रकारे डान्स करत असतात असतो पण त्याला खूप आवड होती आता तो क जॉबवर लागला आहे तर डान्स नाही करू शकत माझ्या घराजवळ एक पुन्हा एक ताई आहे तिला पण खूप छान डान्स करता येतात ते आता पण डान्स डान्सच करत असते खूप छान डान्स करत आहेत माझ्या घराजवळ म्हणजे ताई आहे संजीवनी ताई आहे तिला नाही का गाण्यामध्ये खूप इंटरेस आहे तिला खूप आवडते तिला मोठेपणी सिंगरच बनायचा आहे छान प्रकारे ते म्हणत असतात जसं माझ्या घराजवळ माझी प माझ्या घराजवळ एक मुनिका आहे तिला पण गेम छान खेळ खेळ खेळतं असतात खेळते पण खूप छान आता ते तिला अधिकारावर तसे अधिकारावर हर ह्याच्यामध्ये गेली आहे जिथे पण तिथं कॉलेजमधून जात असेल स्कूलमधून जात असेल तर ती जातेच तिला आवडच आहे जाजे तर झालाच पाहिजे छान आहे गेलं तर माझी बहीण आहे तिला पण थोडंफार असं म्हणजे बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे अशे बडबड करत असते की सोनच द्या खूपच बडबड करत असते बोल म्हणजे बोलण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे माझ्या बोलण्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे